हॅलो हो हो आमचं सुपर मार्केट आहे बरं बरं बरं काय काय पाहिजे होतं तुम्हाला सामान आमच्याकडे प्रत्येक प्रकारचे पेस्ट आहे दंतकांती आहे पतंजलीचं सेंसोडाईन आहे कोलगेट आहे क्लोजप आहे हो साबण पण प्रत्येक प्रकार आहे साबणामध्ये मेडिमिक्स आहे रायदिक आयुर्वेदिकमध्ये आहे हळदीची आहे शिवाय डव पिअर प्रत्येक साबण तुम्हाला मिळेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकदा भेट द्या आमच्या सुपरमार्केटला म्हणजे तुम्हाला कळेल किराणा समान सर्व मिळेल तुम्हाला आपल्याला ज्या दैनंदिन गरजासाठी लागतात आपल्याला रोज स्वैयंपाकपाणी करण्यासाठी ते सगळं साहित्य एकदम स्वच्छ फ्रेश स्टोनलेस पॅकिंगमध्ये छान तुम्हाला अशा अर्धा किलो एक किलो पाच किलो कशा प्रकारे पाहिजे तशी सद्धा पॅकिंग तुम्हाला मिळतील येऊन बघून तुम्ही भेट द्या एकदा सुपर मार्केटला हो आमची वेळ सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंतची असते तुम्ही कधीही येऊ शकता तुमचं सामानाची लिस्ट तयार असेल तर तुम्ही केव्हाही या मी तुम्हाला सगळं सामान चांगल्या प्रतीचं सामान देऊ आम्ही तुम्हाला होम डिलिवरी पण आहे मॅडम तुम्हाला कोणत्या वेळात पाहिजे ते सांगा तुम्ही त्या वेळेस आम्ही आमचा माणूस तुमच्यााकडे पाठवून देऊ सामानची तुमची लिस्ट पाठवून द्या तुम्ही आम्हाला ऑनलाईन हो हो तुम्ही लिस्ट पाठवून द्या अगदी विश्वासाने तुम्हाला खूप छान सामान आमच्याकडून मिळेल मग तुम्हाला तुमच्याकडे घरपोच सामान देईल त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता पाहिल्यावर सामान

हां बोला हां बोला हां ऑनलाईन पेमेंट करता येतं काही प्रॉब्लेम नाही जीपे वगैरे तुम्ही करू शकता हो हो हो आम्ही राधिकानगरमध्ये आमचं शॉप आहे